मला भिमाचे गाणे येत नाहीत पिक्चरचे गाणे येत नाही आणि भजनं म्हणतं मी गजानन बाबाचे इठ्ठ विठ्ठल रखुमाईचे ज्ञानेश्वरीचे असे भजनं म्हणतो आणि ते लवकर पाठ नाही झाले तर साऱ्या दिवसभर रातभर वावरातही गेले तर चालूच राहते माये की ते भजन पाठ झाल्याशिवाय मी मुकीच रहात नाही स्वयंपाक करता करता भजन कोणता धंदा करता करता भजन झाडून काढलं तर भजन ते चालूच ठेवतो गजानन बाबाचे भजनं